साई वाटिका मी मॅनेजरशी बोलू शकतो का मी रेणुका संदीप पाटील बोलते मी तुमच्याकडून माझ्या मुलाच्या बड्डेसाठी जे बिर्याणीची ऑर्डर केली होती खरोखरच एवढा भर पाऊस असतानासुद्धा तुम्ही आठ किलोमीटर एवढ्या लांब तुम्ही ती ऑर्डर घेऊन आलात आणि तुम्ही जी बिर्याणी पाठवली ती पावसामध्येसुद्धा तुम्ही गरमच्या गरम बिर्याणी आमच्यापर्यंत पोचवलीत त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम त्या बिर्याणीबरोबर तो कोफ्ता वगैरे तुम्ही पाठवला होतात तोसुद्धा आणि तुमची जी सर्व्हिस होती ती सर्विस तुमच्या माणसानी आमच्यापर्यंत अशी व्यवस्थितरित्या पोचवली की खरोखरच तुमचं आभार व्यक्त करावंसं आम्हाला वाटते आणि तुमची जी बिर्याणी होती अतिशय सुंदर आणि इतकी चवदार होती की ते आमच्या बड्डेच्या जी आलेली माणसं होती ती माणसंसुद्धा एवढे आवडीनी त्यांनी खाल्लं आणि त्यांनीसुद्धा विचारलंसुद्धा की तुम्ही ही ऑडर कुठून केलीत तर आम्ही तुमचं नाव दिलेलं आहे आणि तुमच्याकडून पुन्हा ते ऑडर करतील तर धन्यवाद